हां खूपंच चांगला पॉईंड आहे म्हणजे युवकांच्या बेरोजगारीबद्दल मला तर असं वाटतं की काही युवक आहेत ते आता तर असं झालं आहे की मुलीच चांगले शिकतात आणि पुढे जातात डिग्री घेतात चांगल्या कंपनीजमध्ये किंवा मेडिकल लाईनमध्ये तर डॉक्टर नर्सेस जातात व चांगली आपली बेरोजगार चांगल्या प्रकारे महिन्याचा त्यांना भेटतो पण युवकांचं काय होतं बारावीपर्यंत करतात ते आणि नंतर मग असंच काय तरी साधा कोर्स करून मग एखाद्या कंपनीत होतात आणि कंपणीत पण तसं त्यांना रोजगार नसतो जास्तीत जास्त पंधरा हजार असं असतो आणि त्यांचं तेवढं पंधरा हजाराने त्यांना होत पण नाही म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की युवकांनी चांगलं शिकलं पाहिजे आणि डिग्री बी असं काही घेतलं पाहिजे आणि चांगल्या कंपणीमध्ये त्यांना जॉफ मिळू शकतो तसेच शासनाची पण एक जबाबदारी आहे की त्यानी जसं सरकारी नोक् गवरमेण जॉब असतो त्याला चांगले तसे पेम् म्हणजे पेमेण भेटतो तसेच इतर कंपण्या बी आहेत किंवा इतर का आहेत तसेस स्पर्धा परीक्षा बी आहेत त्याचा लवकरात लवकर निघाल्या पाहिजे तसेच बेरो यु युवका आज युवक म्हणजे भविष्या भविष्य आहे आपलंच पुढचं तर त्यांच्या ब युवकांच्या भविष्याचा विचार करून सरकारने खूप असा प्रयत्न केला पाहिजे त्यांनी असं वेगवेगळ्या फॅसिलिटीज त्यांच्यासाठी दिल्या पाहिजे निदान त्यांच्या जो काही प पगार असतो महिन्याचा तो तरी वाढवला पाहिजे अशाने काय होतं की महिन्याभरही भागत नाही आणि बेरोजगारी ही वाढत चालली आहे त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की सरकारने यात खूप दक्षता घ्यावी व त्यांनी वेगवेगळ्ये स्कीम काढून काय तरी असं बेरोजगारी ही आपली घालवली पाहिजे